ऑनलाइन शिक्षणप्रक्रिया ही पाहिजे त्या प्रमाणामध्ये यशस्वी किंवा फलदायी अशी दिसून येत नाही कोरोनाच्या काळामधे ऑनलाइन शिक्षणप्रक्रिया निर्मित झाली आणि यामध्ये शिक्षक शाळेतून विद्यार्थ्यांना शिकवता ज्या वेळेस प्रश्नउत्तर विचारायची त्यावेळेस तो विद्यार्थी बहुतांशीवेळा त्या मोबाइलजवळ हजर असायचाच नाही काही विद्यार्थ्यांनी फक्त त्यात तो क्लास जॉइन केलेला असायचा आणि तो तासनतास त्या मोबाइलवर वेगवेगळे खेळ खेळायचा पब जीसारख्या खेळांमधे तो व्यस्त असायचा आणि आईवडिलांना असं वाटायचं की माझा मुलगा ऑनलाइन क्लासेसला उपस्थित आहे परंतु यामधून कसल्याही प्रकारचा पाहिजे तेवढा नफा किंवा प्रगती कुठंच दिसून येत नाही